विज्ञानांमुळे तर भरपूर काही लोकांना आजाराची माहिती झालेली आहे कारण की विज्ञानमुळेच आपण एक चर्चेत आलो म्हणजे विज्ञानामुळेच आपल्यात जी प्रगती झाली म्हटलं चालते किंवा एखाद्या रो रोग आजार या बीमारीचा एका त्या विज्ञानामध्येच रिसर्च केल्यावरच आपल्याला त्याचं एक माहिती पडलेलं आहे कारण की ते जर नसतं तर आपल्याला कुठल्या बीमारीची काही माहिती पडली नसती त्यामुळे त्याचा अभ्यास करायला लोकांना खूप चांगलं आहे त्याचा एक तो मदत झालेली आहे आणि बाकी म्हटलं तर त्याचे फायदे पण भरपूर आहेत लोकांना आणि जसं ल आपण डिजिटल लर्निंग म्हणत आहे तर त्याच्यामुळे पण लोकांसाठी भरपूर फायदा झालेला आहे कारण की लोकांना ते शिकण्यासाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी फायदा होऊन राहिला त्याच्यामुळे त्या लोकांना नवीन नवीन शिकायला मिळतं आहे शेती कशी करायचं हे एक डिजिटल युगातून मिळत आहे तर बऱ्याच अशा गोष्टी ज्या लोकांना त्याचे फायदे झालेले आहेत